हां ज्युनिअर के जी एमधून बोलत आहे ना प्रिन्सिपल मॅडम आपल्याला एल के जी ते फर्स्ट स्टँडर्डपर्यंतचे म्हणजे ॲडमिशन करायचं आहे आमची एक मुलगी आहे मग त्याचं आम्हाला ॲडमिशन करायचं आहे मग त्यामध्ये तुमचे म्हणजे कसे काय काय पॅकेजेस आहेत आहेत ते थोडक्यात सांगत आहे का हां मॅडम सांगतो मुलगीचं नाव ऋतुजा संजय देसाय आहे आणि कोल्हापूरमध्ये आम्ही राहतो आहे मॅम आणि एज मुलगीची आत्ता फोर इयर्स आहे हां

मॅडम आपल्याला अल्ट्रा म्हणजे चालेल त्यामध्येे सी बी एस ते आणि सगळं येणार आहे ना सी बी एस स्पोर्टस हां मॅम तर मग सी बी एस बोर्डच्याबद्दल आम्हाला तेच पॅकेज म्हणजे पाहिजे आहे तर त्यामध्ये कोणते कोणते म्हणजे किती फी बसेल ते आणि थोडं सांगता का चेंजेस येत जातात मग मॅम त्यामध्ये तुम्ही पण म्हणजे स्टुडंटच्या फिजिकल ॲक्टिविटीसाठी आणि कोणते कोणते मॅम ते स्पोर्टस ते आणि वगैरे काय घेता काय फक्त ओनली स्टडीच्या ह्याच्याने हां हा तर मॅम तसंच म्हणजे बाकीचे जर जे एक स्थळं म्हणजे असतात जसे की आपलं एक्झाम्स स्कॉलरशिप एक्झाम्स वगैरे असतात मग त्या एक्झाममध्ये म्हणजे एक्स्टनल एक्झाममध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करून घेत आहे म्हणजे त्याचं पण तुम्ही प्रिप्रेशन करून घेत आहे का फक्त असं तुमच्या ह्याच्या लेवललाच कॉलेजच्या लेवलला तुमचं असतं आहे ठीक आहे मॅडम तर आम्ही येऊन तेच विजिट करून जातो ज्युनिअर के जी ज्युनिअर के जी सीनियर के जीचं तर थोडं म्हणजे आणि एक मॅम एकच फक्त डाऊट होता की आपल्याला येण्याजाण्याची म्हणजे तुमची बस ते आणि असणार आहे काय पर्सनल आम्हीच येऊन पिकअप करायचं किंवा ड्रॉप करायचं काम करायचं असं एक्स्ट्रा पेड करावे लागतात का ठीक आहे मॅडम मी येऊन भे भेट देऊन जातो आणि ॲडमिशन करून जातो मग थँक्यू